मी आठ दिव आठ दिवसापूर्वीच एक मेशोवरून प्रोडक्ट मागवलं होतं मला हवं होतं अंबरेला कुर्ती पण आलं वन पीस आणि प्रोडक्ट पण खूप डाऊन कॅटेगरी म्हणजे खूपच कपडा वेगळाच होता आणि थोडा फाटलेला देखील होता तर मग मला ट्रस्ट राहिला नाही मेशोवरती आता आणि कलरदेखील वेगळाच काहीतरी होता कुर्ती आणि वन पीस हयात खूप डिफरंट आहे आणि त्या लोकांनी नीट असं व्हेरीफाय पण करून पाठवलं नाही की व्यवस्थित पाठवावं म्हणून मला खूप म्हणजे खूप असं चिप क्वालिटीचं वाटतं आहे आता ते आणि पुन्हा मागवू का नको मागवू याबाबतीत मला शंका आहे सो मी तरी आता मागवताना दहा विचार करूनच मागवीन प्रोडक्टबाबतीत आणि त्यांना रिक्वेस्ट देखील करेन मेशोवाल्यांना की प्लीज तुम्ही प्रोडक्ट व्हेरीफाय करूनच कस्टमरला द्या त्याव्यतिरिक्त तुम्ही प्रोडक्ट पाठवू नका